महाराष्ट्र महाराष्ट्र हा खरंतर या देशातले एक प्रभावी एक राज्य आहे आणि खरंतर या राज्यामध्ये जास्ती जास्त मराठी भाषिक लोक आहेत अगदी आपल्या मराठी भाषेवर तितकाच त्यांचा अभिमान आहे अगदी आपली भाषेला अभिजात दर्श दर्जा मिळावा म्हणून अनेकांचे प्रयत्न आहेत आणि खरंतर मराठी हा प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे की आज कितीतरी गोष्टीवर म्हणजे ज्यावेळी एखाद्या विषयावर ज्यावेळी एखाद्या भावनेवर एखाद्या संस्कृतीवर एखाद्या निसर्गावर किंवा प्रत्येक घटनेवर ज्यावेळी एखादा कवी लेखक किंवा ब एखादा विद्यार्थी बोलू लागतो नं त्यावेळी त्याची ब अभिमानाने छाती भरून येत असते की बाबा आपण मराठी बोलतो आहे आपण मराठीमध्ये त्या गोष्टीचा त्या वास्तव्याचा त्या वास्तवाचा अगदी मनमुराद येथेच्छ येथेच्छपणे म्हणजे त्याची महती आपण सांगू शकतो अगदी थोरं स संत होऊन गेले अगदी अगदी मा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा बाबा मराठी भाषेवर च्या बाबतीत अगदी ती किती पुढं यावी बाबा मराठीचा अभिमान किती आहे मोठा या बाबतीत सुद्धा ते दाखवून दिलेलं आहे पूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे आणि खरंतर या मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाला आहे आणि तो असायला हवा का तर जे मराठीत आहे जो मराठी बाणा आहे तो खरंतर खूप मोठा आहे आणि त्याचा अभिमान हा प्रत्येकाला आहे जसं की बाबा हां बाबा महाराष्ट्रात महाराष्ट्रात आलं की बाबा त्या त्या भागाला त्या त्या ब वातावरणाला त्यास व परिस्थितीला साजेशी भाषा प्रत्येकाची मराठी भाषा आहे आणि तो तो त्या पद्धतीनं ती पुढे घेऊन जात असतो आहे अगदी आभिमान वाटण्याजोगी आणि खरंतर मराठीसारखी दर्जेदार भाषा म्हणजे शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा भाषेचा गर्व असतो मग तसंच हे आता आम्हाला आमच्या भाषेचा अतिशय गर्व आहे आणि ती भाषा बि बाबा ती पुढं यावी असे मला वाटते